सुरुवातीला राज्यातली विविध समुदाय आणि मग त्यांचे परस्पर संबंध हे बघण्याआधी समुदाय कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात हे बघूया म्हणजे आता जातीय समुदाय असतात तथाकथीत सवर्ण तथाकथीत दलित किंवा मग हिंदू मुस्लिम वेगवेगळे पंथ असतात धार्मिक पंथ असतात ते ही समुदायानी राहत असतात किंवा एकमेकांशी संपर्क ठेवत असतात स्थानिक आणि परप्रांतीय असा ही समुदाय असू शकतो तर समुदायांचे परस्परांचे जे संबंध आहेत ते या वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये या संदर्भात बघायला लागतील आता उदाहरण घेऊया हिंदू आणि मुस्लिम असं जर आपण घेतलं हे दोन समुदाय यांचा परस्परांशी संवाद कसा आहे तर इतिहासात डोकावायचं झालं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव हे लिहून ठेवलेले आहे ऐतिहासिक तथ्य म्हणून आपल्याला माहिती आहेत पण आत्ताच्या वर्तमानाच्या संदर्भात बोलायचं झालं तर राज्यातला हिंदू मुस्लिम संवाद थोडासा कमी होतो आहे असं मला वाटत आहे काही प्रमाणात कमी होतो आहे अर्थात हे जे बंध आहेत ते पिढ्यानपिढ्यांचे आहेत त्यामुळे ते इतक्या लवकर सैल नाही होणार आहेत पण काही राजकीय कारणं असतील किंवा सामाजिक प्रश्न असतील सांस्कृतिक प्रश्न असतील यामुळं किंवा माध्यमांचे पण प्रश्न असतील प्रसारमाध्यमांचे यामुळं या दोन समुदायामध्ये थोडं थोडं अंतर पडत चाललं आहे असं मला वाटत आहे आता पूर्वी दिवाळीला एकमेकांच्या घरी जाणं खाणं पिणं हे चालायचं किंवा ईद असेल तर असं चालायचं पण अलीकडं काही प्रमाणात या प्रकारचं एकत्र येणं किंवा सहजीवन आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर थोडासा परिणाम झालेला आहे त्यासाठी व्हॉट्सॲप युनिवर्सिटी हे पण एक कारण असू शकतं पण फक्त हिंदू मुस्लिमच नाही तर तुम्ही जर बघायला गेलात तर तथाकथीत सवर्ण आणि दलित हा जरी विषय घेतला तरी सुद्धा या दोन समुदायांमध्ये पण काही विशिष्ट पातळीवर संवाद आहे पण काही पातळीवर अजिबातच नाही आहे म्हणजे जर आंतरजातीय लग्न असतील तर ती किती विकोपाला जातात म्हणजे त्यातला वाद किती विकोपाला जातो आणि माणसं कुठल्या स्तराला उतरतात ऑनर किलिंगचे प्रकार कशा प्रकारे घडतात यातून आपल्याला कळत आहे की हे स् म्हणजे प्रश्नच निर्माण होतात आपल्या डोळ्यासमोर की हे सहजीवन खरंच सहजीवन आहे का आपण एकमेकांना समजून घेतो आहे का आपला एकमेकांशी संवाद आहे का परस्पर सौहार्द सलोखा हा आपण टिकवून ठेवला आहे का आता उदाहरणं खूप देता येतील एकत्र असण्याची एकत्र येण्याची म्हणजे कोल्हापुरात मोहरमच्या वेळी हिंदू घरांच्यामध्ये पंजे बसवले जातात जो मुस्लिम धर्मियांचा सण आहे खरं तर पण तो खूप उत्तम प्रकारे साजरा केला जातो किंवा मग काही ठिकाणी गावागावांच्या जत्रा यात्रांमध्ये मुस्लिम लोक तितक्याच हिरीरीनं सहभागी होतात नैवेद्य देतात त्यात सगळ्या प्रथा परंपरा रीतिरिवाज पाळतात हे आपण बघतो हे दिसतं आपल्याला पण ही वीण थोडीशी सैल व्हायला लागली आहे असं मला वाटतं हे सहजीवन कुठंतरी थोडंसं धोक्यात यायला लागलं आहे असं वाटतं आणि याचं कारण आहे की अस्मिता टोकदार होणं अस्मिता जर तोकदार व्हायला लागल्या भारतासारख्या वैविध्यपूर्णता असलेल्या देशामध्ये तर मग हे असं होणार आहे आता माझ्या कामाच्या ठिकाणचाच अनुभव मी तुम्हाला सांगतो माझ्या इथं साऊंड एडिटर म्हणून काम करणारा टिंकू खान म्हणून एक मुस्लिम तरुण आहे जो त्याचं संगीताचं ज्ञान उत्तम आहे ज्याच्या घरी संगीताची खूप मोठी परंपरा आहे वारसा आहे खूप मोठा जयपूर घराण्याची गायकी त्याचे जनक त्याच्या घराण्यातले आहेत ज्यांनी भारतभरामध्ये आणि परदेशात विदेशात सगळीकडं जयपूर घराण्याची गायकी किती प्रभावीपणे पोचवली आणि किती उ उत्तमोत्तम शिष्य त्यात घराण्यातून तयार झाले आपल्याला माहिती आहे तर इथं धर्माचा कुठं संबंध आला तर मलाच माझ्या मित्राबद्दल सहकाऱ्याबद्दल सांगायचं होतं त्यानं अलीकडंच एक पॉडकास्ट तयार केला निश्चयाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा पॉडकास्ट आहे तर मला इतकं सुंदर वाटलं ही गोष्ट की बाहेर जरी काही घडत असलं तरी आमच्या संबंधात दुरावा आलेला नाही आहे आणि आम्ही रोजच्यारोज अशा विषयांवर बोलतो संवाद साधतो म्हणजे आम्ही मी गमतीनं पण म्हटलं की बघा बदृद्दीन खान शिवाजी महाराजांचा पॉडकास्ट करतो आहे आणि ओंकार जो आहे तो भारतातल्या ऐतिआ विशिष्ट ऐतिहासिक काळात उलेमाननी भारताच्या फाळणी विरोधात कशी भूमिका घेतली होती याच्याबद्दल सांगतो आहे तर हे घडत आहे आता हे खरं तर वैशिष्ट्यपूर्ण नाही आहे हा स्वाभाविकच भाग आहे जगण्याचा आपण सगळेच जण भारतीय आहोत आपण सगळेच जण एकमेकांना समजून घेत पुढं आलेलो आहोत पण काही वेळेला अशी राजकीय सामाजिक परिस्थिती निर्माण होते की अशा प्रकारचे अशा प्रकारची उदाहरणं त्यांना उजाळा देणं आवश्यक वाटतं मला आणि म्हणूनच बोलावसं वाटतं की सहजीवन असलं तरी सुद्धा काही प्रमाणात त्याला गालबोट लागत आहे की काय असा विचार करावासा वाटतो आणि पुन्हा एकदा प्रत्येकाने याच्याबद्दल चिंतन करावं आणि मग हे सहजीवन अधिक चांगलं संवादी कसं राहील यासाठी प्रयत्न करावा